मी आयशर कंपनीचा ट्रॅक्टर घेतला आहे तो चालवण्यासाठी खूप स्मूत आहे आणखी तो दणकट आहे कोणते पण त्याच्यावर काम लवकर होते आणखी त्याच्या जास्त खर्च नाही आहे त्याच्यावर कितीपण वजन आपण घेऊन जाऊ शकतो आणखी तो इतर ट्रॅक्टरसारखे हलके व लवकर म्हणजे वेळोवेरी त्याचे काम करावे लागेल असा तो टॅक्टर नाही आहे हा टॅक्टर खूप छान आहे